मी मार्केटला गेलेला होता तर मग मला तिकडे एक शॉप दिसली तर मी त्याच्या आत गेला तर मला एक खूप सुंदर जीन्स दिसला तर ते मी ना त्याची प्राईस विचारलं दुकानवाल्याला तर त्यानं मला सांगितला ते खूप सस्ता होता ते प्राईस आणि मी ना ते त्याला बाय केला आणि तो मी रोज रोज कुठेपण जा जावाला मी ती तोच जीन्स घालते त्याची क्वालिटीपण खूप आहे तो खूप चांगल्यानं अंगात राहते तो खूप छान जीन्स आहे तो मला खूप आवडते